हां सर मी राजेश बोलतो मला आय टी आर फायलिंग करायचं होतं सर नमस्कार सर नमस्कार मला ते आय टी आरबद्दल जरा माहिती पाहिजे होती सर आमचं एक फम आहे त्याच्यासाठी आम्हाला ते आय टी आर फायलिंग करायचं होतं सर आपला बिझनेस सर टेक्स्टाईलचा धंदा करतो आहे सर आपण शेअर मार्केटमध्ये सर आम्ही काही नाही करत आपल्याला डॉक्युमेंट फक्त बॅक स्टेटमेंट लागतील का आणखी काय काय डॉक्युमेंट लागतील सर हां हां हां अच्छा अच्छा ते पहिल्यांदा रेजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं का हां हां ठीक आहे हां सर हां हां डॉक्युमेंट सर तर रिटर्न आपण कधीपर्यंत फाईल करू शकतो असं काय आहे का त्याचं एकतीस जुलै लास डेट आहे का एकतीस काय म्हणाला सर एकतीस डिसेंबरपर्यंत हां हां हां हां ठीक अच्छा अच्छा अच्छा ते काय झालं सर आपल्याला थोडं लोन पाहिजे होतं ना त्यासाठी ते आय टी आरचं आय टी आर मागत आहेत ते आम्हाला त्याबद्दल काय आयडिया नाही म्हणून म्हणलं म्हणजे तुम्हाला विचारावं थोडंसं आम्हाला एक लोन करायचं होतं सर मग त्यासाठी ते आय टी आर पाहिजे होतं

हां हां हां असं आहे का मग त्या दोन स्कीममध्ये काय काय फरक असतो सर आपल्याला म्हणजे काय काय बेनिफिट होऊ शकतो त्याचं

नाही सर आपल्याला कसं आहे ॲक्च्युअली आपल्याला लोन करायचं आहे त्यामुळं आपल्याला मग ते इन्कम किती दाखवायला लागंल आणि ते बघायचं आता तुमच्याच पद्धतीने ते करावं लागणार आपल्याला सर एक वीस लाखापर्यंतचं पाहिजे होतं लोन आणि त्यासाठी मग आपल्याला ते डॉक्युमेंट पाहिजे होते हां यस सर

हां सर हा हां सर असं आहे का बरं बरं बरं ठीक आहे डिडक्शन डिडक्शन म्हणजे काय सर कशा कशाचं डिडक्शन घेतात आपल्या इथं त्याच्याबद्दल काय माहिती

हां हां अच्छा म्हणजे लाईफ इन्शुरन्स वगैरे आम्ही घेतला असेल तर तो अच्छा अच्छा असं आहे का ओके ओके ठीक आहे सर ते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवून देतो सर मग ते बघा ते काय कसं कसं होत आहे ते ठीक सर ठीक आहे ओके सर थँक्यू ओके